हां नमस्कार मी आज्ञा बोलत आहे हां काल आम्ही तुमचं घर बघण्यासाठी आलेलो हो बरोबर तर तुम्हाला आमच्या दोघांची जी आधार कार्डची प्रत हवी होती ना तर आज आम्हाला काही काम असल्याने आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही त्यामुळे ती प्रत मी तुम्हाला डिजिटली पाठवली तर चालेल का डिजिटली म्हणजे तुमच्या वॉट्सॅप नंबरवर मी ती माझ्या डिजिलॉकरमधून पाठवण्याची व्यवस्था केली आहे अच्छा म्हणजे वॉट्सॅप नाही आहे तर बरं मग तुमचा मेल आय डी असेल तर मग मी तुम्हाला मेल करू शकते मग तिथून ती तुम्ही घेऊन प्रिंट करू शकाल अच्छा नाही आम्हाला यायला आवडलं असतं पण खरोखर आज आम्हाला वेळच नाही आहे आणि तुम्हाला खूप इमर्जन्सी प्रत हवी आहे म्हणून मग मी तुम्हाला ईमेलद्वारे ती पाठवते तुमच्या फोनमध्ये जो मेल आय डी आहे ना तो मला तुम्ही पाठवा किंवा मला सांगा मग त्याच्यावर मी पाठवते हो चालेल बरं तुम्हाला आम्हा दोघांचीही आधार कार्डाच्या प्रती हव्या आहेत की माझ्या एकटीचीच हवी आहे चालेल चालेल काही हरकत नाही पाठवते हो हो हो फक्त तुमचा मेल आय डी मला जरा पाठवा अच्छा फोनच कराल का ठीक आहे ठीक आहे फोन करून मला तुम्ही सांगा की तुमचा मेल आय डी काय आहे आणि मग मी पाठवते नाही आमाला येणं खरंच जमलं नसतं थॅंक्यू हां थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सो मच बाय